माझी जन्मतारीख मला आठवते आहे तीन अकरा एकोणीसशे शहाऐंशी आणि माझ्या लग्नाची तारीख मला आठवते सव्वीस तीन दोन हजार बारा आणि मला माझ्या नोकरीची तारीख आठवते तीन सहा दोन हजार दहा अजून माझ्या मुलाची जन्मतारीख आठवते आठ दोन दोन हजार पंधरा आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची जन्मतारीख मला आठवते चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव